मला येणाऱ्या इतर भाषांपेक्षा मराठी भाषा ही खूप चांगली आणि जवळची भाषा वाटते कारण ती माझी मातृभाषा आहे मी आयुष्यात सुरुवातीला बोलायला मराठी भाषेतून शिकलो माझ्या घरचे मराठी भाषेतून बोलतात माझ्या गावातील लोक माझे मित्र परिवार बाकी सगळे हे मराठी भाषेत बोलतात त्यामुळे म मराठी भाषा ही माझ्या स क बाकीच्या भाषांच्या तुलनेत सगळ्यात माझ्याजवळ आहे आणि मराठी भाषेचा वारसा पण खूप छान लागलेला आहे आहे मराठी भाषेची उत्पत्तीच ही स संस्कृत भाषेपासून झालेली आहे मराठी भाषा भारतात देशात प्रमुख भाषांपैकी एक आहे आणि महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे आणि मी महाराष्ट्रात राहत असल्यामुळे महाराष्ट्रीय भाषा येणे हे गरजेचंच आहे त्यामुळे मला मराठी भाषा बाकीच्या भाषांपेक्षा चांगली वाटते आणि मराठी भाषेचा इतिहास खूपच प्राचीन आहे मराठी भाषेचं साहित्य साहित्यिक इतिहाससुद्धा खूप समृद्ध आहे आणि त्यात अनेक प्रसिद्ध कवी लेखक आणि साहित्यांचा साहित्यिकांचा समावेश पण केलेला आहे मराठी भाषा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वैतिकता आणि अभिव्यक्ती शक्तीने ओळखली जाते या भाषेचं व्याकरण आणि शब्द संग्रह अतिशय समृद्ध आहेत ते बाकीच्या बा भाषांपेक्षा मला खूप समृद्ध असे वाटतात आणि ती अनेक विषयांवर बोलणे आणि लिहिणे शक्य करते मराठी भाषेचा उच्चारणही सुंदर आणि संगीतात्मक आहे आणि ते ऐकणे एक आनंददायक अनुभव आहे मराठी भाषा महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या भाषेत अनेक लोकगीतं गाणी नाटके आणि कथांचा समावेश आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्य आणि सौंदर्याचा आनंद घेता येतो मराठी भाषा महाराष्ट्र राज्याच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ते या भाषेत एकमेकांशी संवाद साधतात विचारविनिमय करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात म्हणून मला मराठी भाषा ही बाकीच्या भाषेपेक्षा खूप म्हणजे जवळची आ भाषा वाटते आणि बोलण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये भाष्य करण्यासाठी सोपे वाटते मराठी भाषेचा प्रभाव इतर इतर भागांवर बी खूप आहे आणि मराठी भाषेत अ मला मराठी भाषेमधले कविता वेगवेगळे धडे आणि व इतिहास आमचं जे मराठीमधलं जे साहित्य आहे ते वाचण्यासाठी खूप आनंद येतो बाकीच्या भाषांपेक्षा माल त्यामुळे मला ही भाषा खूप जवळची वाटते आणि खूप अ म्हणजे सुसंस्कृत आणि बाकीच्या भाषांपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटतं